हा नमस्कार सर हा सर बोला हो सर आलो होतो आम्हाला थोडी माहिती पाहिजे होती सर आम्हाला म्हटलं लोन लोनची आवश्यकता आहे आम्हाला लोन क लोन घ्यायचं होतं सर आम्हाला कमीत कमी पंचवीस लाख रुपये लोन पाहिजे होतं सर आम्हाला होम होम लोनसाठी अप्लाय करायचं होतं

सर मी प्रायवेट जॉबच करतो मार्केटिंग होम लोन पाहिजे होतं सॅलरी सर मला बावीस हजार रुपये आहे हो सर तुम्हाला मिळून जाईल सॅलरी शीट ती सर ग्रॉस आहे सर अठ्ठावीस हजार रुपये

मला बावीस हजार हातामध्ये येतात माझा प्लॉट आहे सर मोठी उमरी

मोठी उमरी हे इथे अकोला डिव्हिजन अकोल्यामध्ये मोठी उमरी आणि हे ते विठ्ठलनगरमध्ये भागिरथीनगर

डाउट आहे सर लेआऊट आहे माझा सर आहे तेराशे स्क्वेअर फूट आहे दोन मजली बांधकाम झालेलं आहे मला रेनोव्हेट करायचं आहे घराला म्हणजे पहिला मजला आ आम्ही केलेला आहे आणि तिच्यावर आम्हाला करायचं बांधायचं होतं नाही सर ते भरत नाही

चालेल ना सर मला तेवढंही भेटलं तरी चालेल मला मी तुम्हाला सॅलरी शीट वगैरे आणि मला डाक्युमेंट्स वगैरे काय काय लागतील हे मला सांगा आणि किती दिवसात होणार काय अच्छा अच्छा सर माझं सिविल प्रत्येक बँकेमध्ये ओके आहे मी ए एच डी एफ सी फायनान्सचा लोन घेतलेला आहे आणि ते पूर्ण नील झालेले आहे सर मी घेतलं होतं साडे नऊ लाख रुपये

ओके सर बरं बरं ठीक आहे सर चालेल ओके सर हा थँक्यू